हस्तकला म्हणजेच हाताने बनवलेल्या वस्तूंची निर्मिती त्यामध्ये टाकाऊ वस्तूंपासून अनेक प्रकारच्या वस्तू बनवता येतात जुन्या झालेल्या पणत्या त्या जर आपण वापरल्या वेगवेगळ्या प्रकारचे रंग देऊन वेगवेगळे आकार देऊन तर त्यांच्यापासून आपल्याला अगदी नवीन प्रकारचे डिझाईन तयार करू शकतो तसेच जुने झाडू आपल्या घरामध्ये असतील त्या झाडूंच्या काड्यांपासून घर बनवणे आईस्क्रीमच्या कांड्यांपासून जहाजे तुळशी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपण बनवू शकतो माझ्या घरामध्ये तर मी अशाच बऱ्याचशा वस्तू तयार केलेल्या आहेत जुन्या सीडी ज्या मिळायच्या बाजारामध्ये तर त्या आता वापरत नाही म्हणून त्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन करून तयार केलेले आहेत करवंटींपासून नारळाची जी करवंटी असते त्याच्यापासून बाहुली अनेक पशुपक्षी आपण तयार करू शकतो त्याचबरोबर वेगवेगळे फ्लावर पॉट जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या असतात त्या जुन्या प्ला प्लास्टिकच्या बाटलींपासून फ्लॉवर प्लॉट आपण करू शकतो आकाश कंदील दिवाळीमध्ये लागणारे आकाश कंदील हे सुद्धा आपण प्लास्टिकच्या बाटलीपासून तयार करू शकतो किंवा प्लास्टिकची बरणी घेऊन त्यामध्ये लाईट सोडून त्याला वेगवेगळ्या कटिंग करून अगदी छान अशी सुंदर कंदील बनवू शकतो त्याचबरोबर आपल्याला आवश्यक असलेल्या काही ज्या काही पेन स्टँड आहेत ते आपण बनवू शकतो करवंटीपासून